आमच्या भागात पहिले तर सुप्रसिद्ध म्हणजे जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर वसले ते धरण औरंगबाद जिल्ह्यात प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते त्यानंतर औरंगबादच्या विकासामधे जायकवाडी धरणाचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे जायकवाडी धरणामुळे औरंगबादची खूप प्रसिद्धी वाढली कारण पर्यटक येतात त्यामुळे औरंगबाद थोडे प्रसिद्ध झाले जायकवाडी धरणही खूप प्रसिद्ध आहे इथे आम्ही आजपर्यंत म्हणजे गेलो नाही म्हणजे जाणेच झाले नाही त्यानंतर आमच्या भागात येतो एक सोनेरी महल सोनेरी महल हा म्हणजे ऐतिहासिक वस्तू कला आहे ऐतिहासिक वस्तू कलाचं ठिकाण आहे हे मराठवाडा विद्यालयाच्या परिसरात वसलेलं आहे या ठिकाणी काही वर्षापासून वेरूळ व औरंगबाद महोत्सव असा महोत्सव आयोजित केला जातो त्यानंतर महालात जे चित्रं आहेत ते जी खरं सोनं आहे त्या खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेत म्हणून या महालाचं नाव सोनेरी महाल असे आहे त्यानंतर येतं राजूर राजूर गणपती हे तर आमच्या जे जवळचे आमच्याच परिसरात थोडं जवळ येतं तिथं एक छान गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे तिथे दर्शनासाठी खूप लोक येतात म्हणजे तिथे आधी जंगल होतं नंतर काही लोक राहायला आलेत मग थोडं वाढत वाढत गेलं गाव वाढलं मग तिथे गणपतीचे मंदिर बसली गणपतीची मूर्ती बसली गणपती मूर्ती प्रसन्न आहे त्यामुळे गणपती मूर्ती थोडी प्रसिद्धसुद्धा झाली आणि ती आता खूप सुप्रसिद्ध गणपतीची मूर्ती आहे गाव छोटं आहे पण मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुप्रसिद्ध आहे तिथे मी दर्शनासाठी गेलेलो आहे खूप छान आहे तिथे वात जागा खूप छान आहे हिरवळ वगैरे त्यानंतर अहमद लेणी ही लेणी बीबी का मकबरा त्यानंतर अहमद जी लेणी ती बीबी का मकबरापासून काही अंतरावर आहे म्हणजे जवळचे औरंगबाद लेणी आहे ती एक आमच्या भागात ती बीबी का मकबराशी जवळचे तिथं एक बुद्ध लेणी म्हणून अशी म्हणजे डोंगरात खोदली तिला बुद्ध लेणी असे म्हणून ओळखले जातं त्याला अजिंठा व लेणी अजिंठा व वेरूळ लेणीशी या लेणीचा सबंध होतो अजिंठा आणि वेरूळ लेणीची त्या लेणीशी सबंध आहे त्यानंतर दरवर्षी या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात मी तिथे गेलो आहे खूप छान लेणी आहे तिथे दर्या म्हणजे कोरलेलं ऐतिहासिक लेणी आहे त्यानंतर येतं बोरगाव बोरगाव नदीपात्रावर वसलेलं गणपती मंदिर हे गाव छोटं आहे पण तिथे बसलेली नदी बग बोरगाव नदीवर गिरजा नदीवर बसलेली आहे गणपतीचं मंदिर आहे तिथे एक उमा महेश्वर महादेव मंदिरसुद्धा आहे बोरगाव नदीवर बसलंय त्याच्यानंतर तिथं खूप हिरवळ आहे मस्त जाग्यावर नदी आहे नदीच्या खेटूनच गणपतीची मंदिर बसलेलं आहे ते चतुर्थी एकादशीनिमित्त तिथं भरपूर लोक येत असतात आमच्या गावातच आहे ते त्याच्यामुळं आम्ही रोज जातो बोरगाव हे खूप सुप्रसिद्ध गाव आहे आणि गणपती बोरगाव असं त्या गावाला संबोधलं जातं कारण गणपतीच्या मूर्तीमुळे गावाचे नाव बोरगाव गणपती असे संबोधले जाते